हॅलो एअरवॉईस कंपनी का की सर मला माझी मोबाईलचा जो प्लॅन आहे का नाही तो अपडेट करायचा आहे की पूर्वी मी महिन्याला दोनशे रुपये पेड करायचो आणि मला एक जी बी डाटा पर डे यायचा परंतु मला सर हाच प्लॅन बदलून मला वर्षभराचा तीनशे पासष्ट दिवसाचा प्लॅन पाहिजे व तो मला वाटतं आहे काही साधारण तुमच्या कंपनीनं तीन हजार रुपये काही तरी तो ठेवलेला आहे म्हणजे आणि त्यात पर डे तीन जी बी डाटा येतो आहे व्हॉईसस्कॉल आहे त्याशिवाय दोनशे एस एम एस आहेत असा प्लॅन मला ठेवायचा आहे तर कृपया सर ती योजना माझी अपडेट करा आणि सध्याच्या योजनेनुसार जर ते काय तुमचे इतर पण प्लॅन्स आहेत त्याला तुम्ही नेटफ्लिक्स वगैरे काहीतरी फ्री म्हणताय एका वर्षाचा जर प्लॅन घेतला असेल तर त्याला काही तरी तुम्ही डिस्काऊंटसुद्धा देताय मग तो प्लॅन मला अपडेट करायचा आहे आणि जुना प्लॅन जुना प्लॅन मला सर तो बंद करायचा आहे की तो साधारण काय तरी दोनशे रुपये महिन्याचा आहे की तो प्लॅन मला बंद करायचा आहे त्यामुळं नवीन योजनेत जो प्लॅन आहे

तो द्या त्यामुळे माझ्या दोन फायदे असे होतील की गावाकडं तुमच्या एअरवॉयची रेंज बऱ्यापैकी चांगली आहे आमच्याकडं इतर टेलिकॉमचा विचार केला तर त्या दृष्टिकोनातून एवढी रेंज नाही त्यामुळे तीनशे पासष्ट दिवस माझी मोबाईल सेवा सुरू राहील आणि डोंगराळ भाग असल्यामुळं तुमचं फोर जी फाईव्ह जी पण चांगल्या पद्धतीनं चालते नेटवर्क पण चालते झूम असो किंवा इतर व्हॉईस कॉल असो ते सगळं चालतं आहे त्यामुळे नवीन योजना माझी तुमची जी आहे का नाही वर्षभराची तीनशे पासष्ट दिवसाची तीन हजार रुपयाची ती माझ्या मोबाईलमध्ये जर सुरू करा आणि जुनी जी योजना होती ती कृपया बंद करा नाही तर ते दोन्हीही चालू राहतील आणि भुर्दंड म्हणून मला दोन्ही योजनेचे पैसे द्यावे लागतील असं न करता तुम्ही आत्ताची लेटेस्ट जे तुम्ही वन इय इअर ॲन्युअल असं काही तरी तुम्ही योजना केलेली आहे त्याच्यात तीन हजार रुपये जे ते सुरू करा त्यात तोच डाटा मी आमच्या एकंदरीत क्लासमधल्या मुलांचासाठी वापर करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीनं मी त्यांना ऑनलाईन एज्युकेशनच्यामार्फत त्यांना मी शिकवू शकतो त्यांना बऱ्यापैकी एकंदरीत घरी बसून म्हणजे न करता न फिरता केलेला प्रवास घरी बसून त्यांना करता येईल अशी ही नवीन योजना अपडेट करा ही तुम्हाला विनंती करायची आहे आणि त्यात अजून काय चांगलं नवीन योजना तुमच्याकडं असतील तर त्यासुद्धा मला पाठवा की मी ते वाचून अभ्यास करून मी अजून काहीतरी अपडेट्स घेईन अशा पद्धतीनं नवीन योजना सुरू करा आणि जुन्या योजनेत ज्या त्रुटी आहेत त्या मला कळल्या आहेत म्हणूनच म्हणतो आहे मग आणखी काय एस एम एसचे आता काय जास्त गरज राहत नाही कारण सोशल मीडिया वगैरे असल्यामुळं एस एम एसच्या वगैरे आहेत ते काय तो तेवढं बंद करा कारण ते टेक्स्ट मॅसेज आता जास्त आम्ही काय करत बसत नाही त्यामुळं नवीन योजना जी आहे तीनशे पासष्ट दिवसांची ती सुरू करा आणि ज्या पूर्वी होती ती बंद करा धन्यवाद सर